मला प्रवास करायला खूप आवडते कारण की जसं मला म्हणजे ट्रॅव्हलच करणं प्रवासच करणं आणि नवीन नवीन जागा बघणं खूपच आवडते तर मला प्रवास पण करणं जास्त तर फॅमिलीपेक्षा माझ्या फ्रेंडसोबत आवडते फ्रेंड फ्रेंडसोबत आवडते आणि कारण काहून आवडते की माझे जे दोन तीन फ्रेंड्स आहेत त्याच्यामधलं मी एकाचं नाव घेतो एक जो आहे सिद्धांत सिद्धांत खराटे त्याचं नाव आहे सिद्धांत खराटे हा म्हणजे खूपच असा प्रेमळ आणि हसमुख स्वभाव आहे याचा खूपच हासरा असा आहे तो तर त्याच्या स्वभाव खूपच आवडते कारण की तो प्रवासामध्ये मला बिलकुल बोरच नाही होऊ देत म्हणजे असं वाटतच नाही की आपण प्रवास करत आहे बा इतका खूप मोठा हजार हजार किलोमीटर पण आम्ही ट्रॅव्हल करतो प्रवास करतो तर मला त्याच्यासोबत टाइम आणि म्हणजे वेळचा हेच नाही कळत की वेळ कधी निघाला कधी आम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलो सुद्धा आणि मेन म्हणजे तो खूपच असा खाद्यपदार्थामध्ये खूपच त्याचा इंटरेस्ट आहे कुठे पण थोडंसं त्याला चांगलं हॉटेल वगैरे दिसलं व्हेज असो नॉन व्हेज असो तर तो म्हणते अरे गाडी थांबवा मला खायचं आहे आणि तो खूप असा कॉमेडी पण आहे खाता खाता पण मस्करी करतो म्हणजे खाणं पण असं जसं पचूनच जाते खाल्ल्याखाल्ल्याच पचून जाते आणि त्याचं कोल्ड्रिंक सोडा म्हणजे तो इतका खात राहतो व कोल्ड्रिंक सोडा पित राहतो तर त्याचं जेवण लवकर लवकर पचत राहते आणि आणि मेन म्हणजे की तो खूप म्हणजे असे सीनरीज् विनरीज् म्हणजे जे असे हे आहेत ना म्हणजे जे जिथे हे दिसते चांगलं दिसते आपल्याला ब्युटी दिसते नैसर्गिक सौंदर्य दिसते तिथे तो त्याच्याजवळ कॅमेरा आहे तो कॅमेऱ्यामध्ये सगळं काही कॅप्चर करून घेतो हर एक जे आपण जे हे म्हणू शकतो हिंदीमध्ये म्हणतो मी आपण जे पल जे असतात ना तो कॅप्चर करून घेतो सगळ्या जे आठवणी तो स्टोर करून ठेवतो म्हणजे जमा करून ठेवतो त्याच्या कॅमेऱ्यामध्ये आणि मेन म्हणजे तो एच डी मूव्हीज् डाऊनलोड करतो फ्रीमध्ये त्याच्याकडे लॅपटॉप आहे तर आम्ही मेन म्हणजे असं ट्रेननी ट्रॅव्हल करतो तर गाडी चालवायचं पण टेन्शन नाही ट्रेनमध्ये आम्ही लॅपटॉप चार्जिंगला वगैरे लावून दिला की आम्ही रात्रभर एच डी मूव्हीज् बघतो कारण की तो खूपच चांगले पिक्चर वगैरे डाऊनलोड करते अशे हासरे अशे अॅक्शन्सचे फाईटींगचे बाँड वगैरेचे पिक्चर डाऊनलोड करते जेम्स बाँड जेम्स बाँड हा तुम्हाला सगळ्यांलाच माहीत आहे की किती फेव्हरेट आहे सगळ्यांचा फेव्हरेट आहे जेम्स बाँड तर असं म्हणजे सिद्धांत खराटेसोबत ट्रॅव्हल करणं म्हणजे एक अलगच अशी अंदरून असा अलगच फील येतो की यार ह्याच्यासोबत ट्रॅव्हल करायला पाहिजे मला त्याच्यासोबत ट्रॅव्हल करणं इतके आवडते की मी आता माझ्यासाठी हे बोलण्यासाठी शब्दच कमी आहेत की त्याच्यासोबत मला किती खुषी होते ट्रॅव्हल करताना की बस बिलकूल आणि एक अशी गोष्ट सांगतो आम्ही तामीळनाडूला गेलो होतो तर तिथे तो एका म्हणजे जे समुद्रकिनारी गेला होता तर असं म्हणजे तो त्याचा पाय अडकला होता समुद्राच्या एका गोट्याखाली तर म्हणत होता अरे मी मेलो रे बा आता मी मेलो मी दबलो आता मला कोणीतरी वाचवा अक्षरशः असा कॉमेडी फक्त एका गोट्याच्या खाली पाय दबला होता तर म्हणजे खूपच म्हणजे असं खूपच म्हणजे ते असं खूपच चांगलं वाटते